शासनाकडून आम्हाला विजेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प तसेच मीटर्स त तारांचे पोल वगैरे आ यांनुसार शे शेतीसाठी विजेस् विजेची उपलब्धता करून दिले जाते व सरकारच्या नियमांनुसार शेतीसाठी एवढ्याच प्रमाणात वीज वापरायची एवढ्याच वेळात विजेचा वापर करायचा अशा विनी अनेक कारणामुळे शेतीच्या कामामध्ये अनेक समस्या होतात